पुणे जिल्ह्यात धनगड हा सह्याद्रीच्या मुख्य रांगेवरचा गड आहे सवाष्णी घाट किंवा नाळेचं घाट असं ते जे दोन चार घाट जे खाली कोकणात उतरतात त्याच्या आता घाटांवर लक्ष ठेवून अटॅक केलेलं आहे अतिशय दुर्गम जागी त्याचं स्थान आहे एका बाजूला कोकण दुसऱ्या बाजूला देश आणि हा किल्ला शिवपूर्व काळापासून महत्त्वाचा आहे धनगडच्या पश्चिम दक्षिण उत्तर तिन्ही ठिकाणी कातळकडा आहे खाली दऱ्यामधून घोंघावत येणाऱ्या वाऱ्याने आणि कोकणाची विहंगम दृश्य दिसते त्यामुळे आपले देहभान तिकडं हरपते तिथं प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे आजही घनदाट झाडी आहे धनगडाची उंची साधारण दोनशे मीटर आहे पण समुद्रपास समुद्रसपाटीपासून सातशे चौऱ्यांऐंशी मीटर आहे पूर्वी गडावर जायला वाटा कठीण होती आता तितं शिडी झाली आहे पूर्वी इंग्रजांनी तिथली पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो तोफेने उडवून किंवा सुरुंग लावून उडवलेला होता त्यामुळं तो खूप उ अवघड होता मी तिथं साधारण पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी गेलेलो आहे आता जे पुणे जिल्ह्यातून जायला एकोले जे गाव आहे तिथून तुम्हाला तिकडे जाता येतं म्हणजे हा जो हायवे आहे लोणावळ्यापासून पुढे एकोलेला पुढे असं जावं लागतं आणि बुशी डॅम आंबेवणे असे छोटे छोटे गावं वाटेत लागतात तसंच पुणे पौड मुळशी धरण ताम्हिणी घाटाच्या इकडून न उजवीकडे एकोला गावं लागतं तिथूनच जाता येत तसं फार आता अवघड नाही राहिलं पण आम्ही जे पस्तीस चाळीस वर्षापूर्वी गेलो होतो त्याचं मला अजूनही एक आव्हान वाटतं सर्वात आधी मी ते क्लाइंब केलं आणि वरतून रोप फिक्स केला होता आणि आमच्याकडचे बरेच सिनियर सिटिजन होते त्या सगळ्यांना मी व्यवस्थित वरती पोचवलं होतं ट्रेक्सच्या वरती माथ्यावर सगळेजणं आले होते इव्हन गावकरी पण म्हणायचे आम्ही फार गडावर येत नाही पण आज तुमच्यामुळे येणं शक्य झालं तर मला ते खूप आव्हानात्मक आजही वाटतं आहे आता भारतात म्हणाल तर अनेक ट्रेक्स लोकप्रिय आहेत त्यातला चंद्रखाणी आहे मनालीजवळ सारपास आहे